सेंट झेवियर्स कॉलेज ऑफ आर्ट्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नालंदा स्कूल गा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय एम ई टी युनिवर्सिटी मुंबई युनिवर्सिटी एम आय टी लेडी श्रीराम कॉलेज दिल्ली युनिवर्सिटी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मद्रास ख्रिस्टियन युनिव्हर्सिटी अशा भारतामध्ये अनेक शाळा कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज आहेत ज्यामध्ये कला संस्थामध्ये विविध कला प्रकार आणि डिझाईनमध्ये प्रशिक्षण दिलं जातं